हॅलो हां बोला ताई

हो चालेल नक्की निश्चित हां हो बरोबर आहे हो नक्की घेऊ या आपण आता ह्याच्यामध्ये तीन प्रकारे स्किन टोन असतो ड्राय स्किन टोन ऑइली स्किन टोन आणि नॉर्मल स्किन टोन तर ह्याच्यासाठी पहिले ड्राय स्किन टोनचे ड्राय प्रोडक्ट असतात आणि त्याच्यानंतर ऑइल स्किन टोनचे ऑइली प्रोडक्ट असतात ते ऑइल बेस कमी करतात ऑइल्स प्र ड्रायस प्रोडक्ट करतात ड्राय प्रोडक्टला स्कीनला ऑइल जास्त असतं सिक्रेशन करायची गरज असते त्यासाठी ते ऑइल बेस प्रोडक्ट असतात आणि नॉर्मल स्किनला बॅलन्सड असतात आणि रेग्युलर महिलांनी रेग्युलरमध्ये महिलांनी

चाळीशीनंतर महिलांची ही पाळी शंभर टक्के जाते असं नाही काही महिलांची गेल्यानंतर ती पाळीनंतर स्कीनवर थोडासा परिणाम शरीरावर थोडासा परिणाम दिसून येतो हार्मोन इमबॅलन्समुळे सु सुरकुत्या वगैरे पडतात त्यांनी नियमित दर महिन्याला फेशियल वगैरे करणं गरा गरजेचं आहे ते न होण्यासाठी हो का काही महिन्या महिलांची परिस्थिती सुद्धा अशी असते